हॅलो तुम्ही देवगडमधून बोलत आहे ना तर मी जयश्री बोलत आहे मी जेवण ऑडर केलं होतं तर मला पत्ता बदलवायचा आहे उज्ज्वल नगर प्लॉट नंबर तेवीस भारती बिल्डरसमोर या पत्त्यावर पाठवा